आमच्या गावातील लोकं बँकेचं कर्ज काढतात बचत गटाचं कर्ज काढतात कर्ज घेणं हे एक सामान्य बाबच झालेली आहे जर कर्ज घेतलं तर कर्जाच्या उद्देशानं आमच्या गावात दुष्परिणाम तर काही होत नाही म्हणा पण कसं आहे कर्ज भरण्याची कर्ज घेण्याची खूप लोकांना ते एक गरजच भासल्यासारखं झालेलं आहे कारण की कसं आहे माहितीये का लोकं आज काल असे हे करत आहेत की कर्ज घेतात आणि बँकेचं कर्ज घेतात क्रॉ क्रॉप लोन घेतात त्याच्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतात त्याच्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून घेतात दहा महिला एकत्र येतात तीन तीन लाखापर्यंत लोन घेतात तीन तीन लाखाचं लोन घेऊन ते सर्व महिलांमध्ये वाटप करतात दर महिन्याला त्याची किस्त भरतात आणि त्याच्यामधून त्यांची भरपूर कामं होतात बँकेकडे जातात ते लोन घेण्यासाठी त्याच्यानंतर मायक्रो फायनान्सचं लोन घेतात मायक्रो फायनान्सचं लोन घेऊन ते त्यांच्या गरजा पूर्ण भागवतात कारण की आजकालची परिस्थिती अशी झालेली आहे काही काही लोकं जे आहेत ते आधीचं लोन घेऊन थकीत आहेत त्यांना लोन पण मिळत नाही ते लोक लोन घेतात आणि पैसे व्यवस्थित भरत नाही कारण की कसं आहे खरोखर आज ही अशी परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याला तर क्रॉप लोन घेणं बँकेचं लोन घेणं खूपच आवश्यक झालेलं आहे त्यांना ते लोन घेतल्याशिवाय पर्याय काहीच नाही कारण की माहित आहे का ते कर्ज जर त्यांनी घेतलं नाही तर बारा महिने त्यांच्याकडेही पैसे राहत नाहीत ते कर्ज घेतात बँकेकडून आणि ते बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर ते एक काम करतात की शेतीसाठी जेवढा पैसा वापरता येत असेल तेवढया प्रकारे ते पैसा वा त्या शेतीला लावून त्यांची पूर्ण पीक पाण्यासाठी तयार करतात आणि तयार केल्याच्या नंतर त्यांनी त्यांना एकच हे होते की बा आता हे पैसे आपण महिन्याच्या महिना परतफेड करू अशाप्रकारे ते सर्व लोक कर्ज घेतात आणि व्यवस्थित त्याची परतफेड पण करतात कारण की कसं आहे शेतकऱ्याला कर्ज घेतल्याशिवाय काही पर्यायच राहलेला नाही आहे आणि बचत गटातनं महिला एकजुटीने येतात आणि बँकेकडून कर्ज घेतात त्याच्यानंतर मायक्रो फायनान्सचं कर्ज वाटप होतंय वेगवेगळ्या फायनान्सचं लोकं कर्ज घेतात जसं अकोला अर्बन बँक झालं सारथी बँक झालं त्याच्यानंतर स्पंदना फायनान्स झालं त्याच्यानंतर स्पंदना फायनासच्या नंतर येस के येसचं आहे कर्ज त्याच्यानंतर ईसाप फायनान्सचं कर्ज आहे त्याच्यानंतर जर म्हटलं तर वाया फायनान्सचं कर्ज आहे आणि अशा बऱ्याचशा फायनास आहे की त्या गावात येतात आणि महिलांना कर्ज देतात आधी कर्ज देतात आणि त्यांच्याकडून ते वसूल करून पण घेतात तर कोणतं कर्ज पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसाची परतफेड आहे कोणत्याची आठ दिवसाची परतफेड आहे कोणत्या कर्जाची महिन्याच्या महिन्याची परतफेड आहे त्यांच्याकडून ते विमा काढून घेतात विम्याचा खर्च कागदपत्राचा खर्च सर्व करून घेतात आणि ते खर्च केल्याच्या नंतर त्यांना कर्ज देतात आणि महिन्याच्या महिना एक साहेब गावात येते आणि तो वसूल करून घेऊन जाते त्यांच्याकडून कर्ज त्याच्यामुळे कसं आहे हे कर्ज घेणं सामान्य एक बाबच बनलेली आहे